असा कोणताही अशी कोणतीही बातमी किंवा न्यूज आली तर हे आपल्याला वर्तमानपत्राद्वारे कळविण्यात येते वर्तमानपत्रामध्ये हर वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळे पेजेस असतात आणि वेगवेगळे बातम्या असतात अशाच प्रकारे आपल्याला लहान मुलाचे वाढदिवस कोणाचा वर्थडे वाढदिवस या कोणाचा देहांत झाला अशी बा अशी माहितीसाठी वर्तमानपत्रामध्ये एक स्पेशल पेज असतो मागं आणि त्याच्यावर हे बातमी येते आपल्याला जर लहान मुलाकरीता कोणती बातमी पत्रामध्ये द्यायची असले तर ते एक त्यांचा एक स्पेशल पेज असतो वर्तमानपत्राचा मधल्या ठिकाणी किंवा बॅक साईडला त्याच्यावर हे आपल्याला छोटा मुलांकरीता एक बातमी पेज असते आणि छोटा मुलाकरीता बातमी पेज असते आणि त्याच्यावर आपल्याला माहिती कळवली जाते अशा दर वेगवेगळ्या प्रकारचे काहीपण न्यूज वर्तमानपत्रामध्ये येतात तर आपल्याला एक खास पेज म्हणून हर वर्तमानपत्र वेगवेगळा पान असतो जिल्ह्याचा या जिल्ह्याची बातमीत त्या